हॅलो सिद्धेश्वर मार्केट का हो मला ना होलसेलचा आहे ना तुमच्याकडे रेट सध्या चालू हा तर मला मला

अच्छा ठीक आहे तुम्ही घरपोच देऊ शकाल का बरं बरं मी काय करते तुम्हाला व्हॉट्सअपवर यादी टाकते सगळी कारण आमचे इथं लग्न असल्यामुळे मला नाही येणं होणार तर मी काय सगळी व्हॉट्सअपवर यादी टाकते आणि तुमचं कॅश पेमेंट आहे का ऑनलाईन आहे

अच्छा ठीक आहे तुमच्याकडं तेलाचे वगैरे डबे आहेत काय रा रेट आहेत होलसेलचे सोयाबीन तेलाचे काय रेट आहेत पंधरा लिटर ठीक आणि हो मला तिन्ही यादी वॉटसअप करून टाकतील तुम्हाला बरं बरं बरं ठीक आहे मला ना होलसेलमध्ये चुरमुरे वगैरे सगळे अशे योग्य दरात लावावर का म्हणजे तसं भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे ना शेंगदाणे चुरमुरे दा आणि असे साखर मेन म्हणजे साखर पण पाहिजे हां हो मी तुम्हाला यादी वॉट्सअपवर टाकते फक्त रेट रेटमध्ये मात्र होलसेल आणि आम्हाला न खात्री आहे की तुम्ही आम्हाला चांगलाच माल देताल पत्रावळी द्रोण आहेत का बरं तुमच्याकडे हो हो हो चालतं आहे मग मी टाकते हां यादी टाकते तुमच्या वॉट्सअपवर ओके बाय